कोबीची भाजी पालकची भाजी शेवग्याची भाजी पनीर वांग्याची भाजी दोडक्याची भाजी कद्दूची भाजी गवारची भाजी मुळा मुळ्याची भाजी आवळा टमॅटो चटणी मेथीची भाजी शेपूची भाजी पानकोबी गो कोबी चुका आलू हरभरा